आयुष्यात एकदा तरी आपण दीक्षाभूमीवर जायला पाहिजे असं माझ्या मते वाटतं आहे मला आणि मी बाकींना पण म्हणते असं की दीक्षाभूमीवर जाऊन तुम्ही भेट देऊन या एकदा तरी दीक्षाभूमीवर इथून काही तेवढं दूर नाही आहे इथून नागपूरवरून जवळच आहे नागपूरलाच आहे दीक्षाभूमी तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे म्हणून मला असं वाटते की आपण दीक्षाभूमीवर जाऊन यावं आणि पाहण्यालायकही खूप मोठा परिसर आहे दीक्षाभूमीचा आणि ते त्यांची म्हणजे रचना जशी केली आहे दीक्षाभूमीची इमारतीची बिल्डिंगची ते पण पाहण्यालायक आहे आणि तिथे गेल्यावर मन असं शांत आणि तृप्त होऊन जातं म्हणून मला असं वाटतं की आपण दीक्षाभूमी पाहायला पाहिजे